श्री गुरु चरित्र हे माझे आवडचे पुस्तक धार्मिक पुस्तक आहे यामधील कथा पहिले हे तीन आहेत ते हे म्हणजे तीन कांडेत भक्तिकांड कर्मकांड आणि ज्ञानकांड हे तीनमध्ये प एक ते बावीसमध्ये भक्तिकांड आहे भक्तिकांडामध्ये मनुष्याने एखादे गुरुची भक्ती केल्यानंतर त्याला तचं कसं फळ मिळू श मिळतं याबद्दल विवेचन केलं आहे त तसेच ज्ञानकांडमध्ये म सॉरी कर्मकांडमध्ये मन हिंदू धर्मातील प्रथा काय असावेत का कशा आहेत याचं विवेचन केलेलं आहे त्यामध्ये मनुष्याने क कसं वा राहावं कसं वागावं अन्न कोणत्या पदार्थ प्रकारचं खावं तसेच कुणाकडे म्हणजे कुठल्या सदभावनाने दिलेली आहे त्याचा विचार करून स सारसार विचार करून ग्रहण करावं याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं मनुष्याचे रजोतम गुण याचा हे होतो ते वृद्धी होते तसेच घट होते हे महत्त्वाचं आहे कारण ते मनुष्यानी जसं ज्याच्या मनुष्य संपर्कात येईल तसं तसंच त्याच्यावर मना मनावर त्याचा परिणाम होतो हे याच्यातून दिसून येतं ज्ञानकांडमध्ये आनि ज्ञानकांडमदे परत कुठल्या देवाची प्रा हे के सेवा केल्यामुळं कुठलं फळ मिळचं हे उदृध केलेला आहे